हॅलो बँकला आम्हाला बँकमधून लोन पाहिजे होतं

मी अमरावतीवरून बोलते अमरावतीवरून बोलत आहे लोन पाहिजे होतं थोडं काम होतं बिझनेससाठी पाहिजे नाही नाही बिझनेससाठी म्हणजे शेत शेताचंच काहीतरी काम आहे

तीस चाळीस हजार रुपये

हा हा शेतासाठी अच्छा अच्छा पॅनकार्ड आणि आधारकार्ड

अमरावतीवरून गाडगेनगरमधून गाडगेनगर

अच्छा अच्छा आणि हो हो अच्छा त्याच्यासाठी आधारकार्ड आणि पेनकार्ड ना अच्छा हो हो ठीक आहे